सुग्रण रेस्टॉरंट का हां हां मघाशी मी तुमच्या रेस्टॉरंटमधून ऑर्डर दिलेली की हां मला हे काय चिकन बिर्याणी चिकन चिली चिकन सिक्स्टी फाय आणि चिकन लॉलिपॉप आणि एक पार्सल ह्याचं भाकरी आणि तांबडा रस्सा हो पण प्रॉब्लेम काय झाला आहे माहिती आहे की तुम्हा तुमच्या वेबसाइटवरती कॅश ऑन डिलिवरीचं ऑप्शनच नाही आहे हो फक्त ऑनलाईनच पेमेंट करू शकतो पण माझ्या अकाऊंटवर पैसे नाही आहेत त्याच्यामुळे मी ऑनलाईन पेमेंट नाहीच करू शकत मग तुम्ही थोडं अॅडजेस्टमेंट करून म्हणजे ऑर्डर आल्यानंतर पैसे दिले तर चालतील का म्हणजे तसं अॅडजेस्ट करू शकता का तुम्ही म्हणजे डिलिवरी बॉय आला की लगेच त्याला पैसे देऊ आम्ही हो बघा नं जरा अॅडजेस्ट होतंय का अकाऊंटवर माझ्या पैसे नाही आहेत ओ एवढे द्यायसाठी नाही तर मला ऑर्डर कॅन्सल करावी लागेल परत

नाहीच होऊ शकत का ठीक आहे ठीक आहे नाही काहीच प्रॉब्लेम नाही चालेल ऑर्डर कॅन्सल करा तुम्ही हो सगळं कॅन्सल करा काही नको ओके